भारतामध्ये स्पर्धा भरवण्यासाठी सुरक्षेचे उपकरणे वापरणे गरजेचे आहे जसं हेल हेल्मेट आहे ग्लोव्स आहे तसेच कौशल्य सुधारणाची सुधारणासाठी प प्रशिक्षण घेणे पण फार गरजेचे आहे तसेच वाहन नियमांचे पालन करणे व पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे गरजेचं आहे